मी ऑनलाईन मागवलेला पोशाख आणि प्रत्यक्ष डिलि डिलिवरी मिळ मध्ये मिळत असलेला पोशाख याची गुणवत्ता आणि किंमत ही योग्य अशी मला वाटत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या दुतामार्फत हा पाठवलेला पोशाख हा रद्द करून परत घेऊन जा आणि मी दिलेल्या भरणा केलेल्या पैशाचा परतावा मला त्वरित मिळून द्या